चौदा एक एकोणीसशे एकोणऐंशी अठरा एक एकोणीसशे पंच्याऐंशी अठरा बारा एकोणीसशे ब्याण्णव बावीस तीन एकोणीसशे पंच्याण्णव वीस आठ एकोणीसशे अठ्याऐंशी